माझे आवडते छंद म्हणजे वाचन गायन गायन गाण्यापेक्षा गाणी ऐकणं हा माझा छंद आहे नंतर टी व्ही बघणं गेम्स खेळणं आणि आता एक नवीन जडलेला छंद म्हणजे रांगोळी रांगोळी काढायला रांगोळी म्हंटलं ना की अगदी मला लहानपण आठवतं माझं तेव्हा पूर्वी अशी एक घरासमोर अंगण असायचं आता कसे फ्लॅट असतात तसं नाही छान छोटंसं अंगण असायचं त्या अंगणात सडा घातलेला असायचा आणि रोज आई तिथं छान रांगोळी काढायची आणि ते बघताना मन इतकं प्रसन्न होऊन जायचं तेव्हापासून डोक्यात होतं की अशी रांगोळी आपल्याला पण काढता आली पाहिजे तेव्हापासनं जे डोक्यात होतं ते काही काळ नाही करू शकले मी पण आता मात्र मी त्याच्यात लक्ष घातलं आहे आणि आता रांगोळ्या मी काढते आणि हा छंद होताच मला पण ह्याची छंदाची पूर्तता कधी झाली सांगू का लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनच्या काळात या छंदाना म्हणजे हा उफाळून आणाय आला म्हणायचं काय म्हणायचं ते मला माहीत नाही पण हा छंद मी जोपासायला लागले कारण ते असंच होतं ती लॉकडाऊनच्या काळात कुठं जायचं नव्हतं कोणी आपल्या घरी यायचं नाही आणि रिकामा वेळ भरपूर होता मग माझ्या मनात आलं की आपण काय करूया या वेळात तर मग मी रांगोळ्या काढाय सुरुवात केली अर्थात गुगलवर बघूनच आणि मी ठिपक्यांच्या रांगोळ्या काढते मला ठिपक्यांच्या रांगोळ्या जास्त आवडतात कारण हे ठिपके एकमेकांना जोडायचे असतात म्हणजे मला असं वाटतं की हे ठिपके जोडले की आपण माणसं पण जोडतो आहे आपल्या जवळची म्हणून ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायला सुरुवात केली मग आधी छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या आधी रंग न भरता मग हळूहळू रंग भरायला सुरुवात केली मग मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायला सुरुवात केली मग असं डोक्यात आलं की आपण सणावाराच्या रांगोळ्या काढू या काहीतरी विशिष्ट सणाला विशिष्टच रांगोळी आली पाहिजे आणि त्या रांगोळीला कॅप्शन पण तशीच मिळायला पाहिजे आणि ह्यासाठी माझा इतका छान वेळ गेला लॉकडाऊनमध्ये की मी गुगल शोधायची रांगोळी शोधायची कॅप्शन त्याला काय योग्य वाटते ते शोधायची आणि मग नुसत्याच रांगोळ्या काढायच्या तर माझ्या मनात आलं की आपण या फेसबुकवर का नाही टाकू मग मी त्या रांगोळ्या फेसबुकवर टाकायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे माझ्या रांगोळ्यांना इतका रिस्पॉन्स आला आणि अजूनही येतो आहे अजून मी खूप रांगोळ्या काढते प्रसंगानुसार दिवाळी आहे दसरा आहे श्रावण महिना आहे गणपती आहे वुमन्स डे अशा वेगवेगळ्या सणाना कार्यक्रमांना मी रांगोळ्या करते आणि त्या पोस्ट करते आणि मला इतका आनंद होतो की इतक्या भरभरून लाईक्स मिळतात त्याला मला आणि मुख्य म्हणजे मला मानसिक समाधान मिळतं मी आनंदी राहते